लांब पल्ल्याच्या बाईकिंग प्रवासात निरोगी राहण्यासाठी आपल्याला आधल्या दिवशी पूर्णपणे झोप घेणे ही आवश्यक आहे त्यानंतर प्रवास करताना आपण खूप चांगलं जेवण म्हणजे एकदम ज्या जेवणामुळे हलकं जेवण म्हनतो ना जसं भात झालं फ फळं झाले या गोष्टींचा वापर करणे गरजेचे आहे प्रवासाला जाताना तेलकट खाऊ नये आणि प्रवासाला जाताना जर आपण तेलकट अशा गो गोष्टी आहारात घेतल्या तर रस्त्याने चालताना आपल्याला जीवनमळ करू शकतो उलट्या येऊ शकतात अशा खूप काही गोष्टी होतात आणि लांब चालायचे झाल्यास गाडीवर पाठदुखी किंवा या गोष्टी हा ह्या होणं होतात कारण खूप दूरपर्यंत बसून जाणे हे काही सोपे नाही आणि अध्यामध्यात आपण गाडी थांबवायची थोडं शरीराला आराम द्यायचा त्या नंतर आपण पुढे चलायचं हळूहळू असं करता करता आपलं पूर्ण ह्या गोष्टी होतात तसेच लांब पल्ल्यात चालताना बाहेरचं खाणे हे सहसा टाळणेच गरजेचे असते बाहेर काही खायचे असल्यास ते फळे खाऊ शकतो एखादा पेय जसं ऊसाचा रस लिंबू सरबत लस्सी यासारख्या गोष्टींचा समावेश आपण बाहेर खाद्यात करू शकतो लांब पल्ल्यात जाताना बाईकची सर्व्हिसिंग हे अत्यंत गरजेची असते आणि ते करूनच तुम्ही घरून निघा ही नम्राची विनंती आहे तुम्हाला सर्व सामान्य लोकं बाईकिंग करतात आणि हे प्रवास सर्वांना आवडतात